आमच्या इथे महाराष्ट्रात साधारण कोकण भागात आत्ता तरी भात तांदूळ जे बनतात त्या पिकाची म्हणजे भात भाताची लागवड केली जाते तर ती आत्ता पावसाळ्यात केली जाते पावसाच्या सुरवातीला ह्या पिकांची लागवड केली जाते त्यामध्ये कोकणातील प्रत्येक शेतकरी ही पिकं घेतो म्हणजे पिकाची लागवड करतो त्यामदे सुरवातीला पहिल्यांदा बी पेरलं जातं भाताचं त्याच्यानंतर ते परत जो जेव्हा ते वाढतं पीक तेव्हा ते काढून त्याची एकेक अशी भाग करून ते लावले जातात सेपरेट चार चार चार चार छोटे छोटे जे येतात पिकं ती एकत्र करून लाग लावली जातात आणि नंतर मग शेवट उन्हाळा जेव्हा येतो म्हणजे साधारण हिवाळा हिवाळा हिवाळ्यापर्यंत हिवाळ्या उन्हाळ्यापर्यंत ती काढून त्यांचं भात तयार केलं जातं तर इकडे जास्त ते भाताचीच लागवड केली जाते तांदुळाची म्हणजे भाताची त्याच्यानंतर काही काही लोक जे असतात ती नाचणी वगैरे नाचणी वगैरे करतात जास्त करून तर भातच पिकवला जातो गहू वगैरे काही इकडे कोकणात हो म्हणजे जास्त तर माझ्या बघण्यात तरी असं काहीच नाही आहे मी बघितलं आहे तर ते भातच आहे